तुम्ही छंद होय मी छंद म्हणून गातो कारण माझ्या गाण्यामुळे माझ्या विद्यार्थ्यांसमोर ज्या वेळेला मी एखादं प्रार्थना किंवा एखादं काव्य म्हणतो त्या वेळेला विद्यार्थ्यांपर्यंत ते चांगल्या पद्धतीने पोहोचतं मी जास्तीत जास्त चांगल्या स्वरूपामध्ये गाऊन विद्यार्थ्यांना कसं कळेल याचा विचार करत असतो मी समाजामध्ये सुुद्धा वावररत असताना काही मेळावे असतात स्नेहसंमेलन असतात त्या ठिकाणीसुद्धा गातो बधर काही भावगीत असतील भक्तिगीतं असतील तेस सुद्धा मी व्यक्त करत असतो माझा अतिशय चांगला अनुभव की असा आहे की मी सुरेख पद्धतीने गायल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अनुकरण होतं आणि विद्यार्थी चांगल्या पद्धतीने कविता म्हणायला लागतं